गौरव मंजुषा आरोही युवराज शिल्पा समीर प्रतीक नंदा विकेश सखूबाई शांताबाई रसिका रोशन शालिनी ओंकारेश्वर पुरुषोत्तम अमन तुषार धनश्री कोमल पलक कनक सय्यम